आमच्या परिसरात मनोरंजनासाठी सामान्यपणे लो टेलिविजनचा वापर द्यास्त करतात कारण टेलिविजन ही अशी गोष्ट आहे की त्यावर आजकाल आपल्याला सर्वच गोष्टी अवेलेबल आहेत आणि आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात जसे किंवा नाटकं होतात रामायण झालं महाभारत झालं सीताहरण झालं किंवा लहान मुलांचे जे प्रोग्रॅम होतात हे सर्व प्रोग्रॅम सिटी चॅनेलवर प्रसारित केले जातात आणि ते आम्ही बघतो आणि टेलिविजनवर बऱ्याचशा अशा गोष्टी पहायला मिळतात की जे आपण कधी पस्नली जाऊन पाहू शकत नाही ते आपल्याला टेलिविजनवर पाहायला मिळते